अरे कोण काय दादा बोलतो आहे मलाच मेसेज केला आहेस ना आता घरी पोहचलो आहे मी आता बघितला मेसेज नशीब वेळेत बर्थ सर्टिफिकेट कशासाठी रिलेशन प्रूफ ओके ओके आता बर्थ सर्टिफिकेट शोधायचं म्हणजे फाईलमध्ये असणार बहुतेक ते आणि फाईल तिकडे कपाटात आहे आईबाबांच्या रूममधल्या आणि आई मावशीकडे गेली ना संध्याकाळी येणार आहे काहीतरी बोललेली अरे यार तू पण एक एक मिनिट थांब थांब डिजि लॉकरमध्ये वगैरे आहे का बघायला पाहिजे ते बघतो थांब ह्याचा चा पासवड काय आहे हां ठीक आहे थांब मी लॅपटॉप ओपन करतो आहे त्यात पासवड बघतो ठेवला होता त्याच्यामध्ये ही फाईल कुठे आहे पासवडची हां मिळाली डिजि लॉकरचा पासवर्ड

थांब मी ओपन करतो आहे साईट साईट ओपन झाली लॉगिन पासवड ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये हां हे बघ बर्थ सर्टिफिकेट ओक्के मिळालं चल मी तुला सेंड करतो आहे अजून काही लागणार आहे डॉक्युमेंट कुठलं पाहिजे तर आताच सांग आता हे ओपन केलं आहे तोवर पटकन पाठवतो नंतर दहा वेळा उगाच ते फोन करत बसायला नको तुला तिकडनं काही लागणार नाही ना ओके बाकी सगळं आहे तुझ्याकडे चालेल मग ठीक आहे मग बाकी घरी आल्यावर बोलू चल बाय